हो मला चित्रकलेची पण खूप आवड आहे आणि कलाकारांना मदत करावी अशी कुठंतरी भावना पण आहे का तर आपली कला त्या केवळ आर्थिक सहाय्य नसल्यामुळे ती आपली कला लोकांसमोर आणू शकत नाही साधी पेन पेन्सिल घ्यायची म्हणले तरी थोडंसं ह्याची काय गरज आहे असं कुठंतरी वाटतं त्याच्यामुळे कला पण आपली मागे राहते आणि मला अशा मुलांना खूप सहकार्य करायला आवडेल की चित्रकला शाळे मार्फत किंवा महाविद्यालया मार्फत थोडं त्यांना आर्थिक साहाय्य पण केलेलं पाहिजे मग जेणेकरून त्यांची कला पण जोपासल्या जाईल अन् त्यांना उत्साह येईल की आपण नवीन नवीन काहीतरी करू शकतो हा आनंद देेखील त्यांना मिळवता येईल